हां नमस्कार आपण हं बऱ्याच दिवसात आपली भेट झाली नाही हां म्हणजे आपले वाचनाचे विषय जे आहेत आपले म्हणजे समान आवडीनिवडी आहेत आणि आता आपण पुस्तकं वाचण्याच्या बाबतीत चर्चा करतोच नेहमी परंतु आता आपल्याला हे चर्चा करायची आहे की आता जी इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आपण जी पुस्तकं वाचतो त्या बाबतीत आता रिसेंटली मी किंडलवर काही पुस्तकं वाचली ना तर हां तर म्हणजे आपल्याला काय असतं किंडलवर पुस्तकं विकत घेण्यासाठी वगैरे मार्केटला जावं लागत नाही आणि हां ऑनलाईन पेमेंट केलं की लगेच पुस्तक डाउनलोड होतं हां म्हणजे आणि कुठेही वाचता येतं आणि किंडलचं हां वजनही खूप कमी असतं त्यामुळे ना पुस्तकं कितीही जाडजूड असलं तरी ते हाताचं हाताळणं किंवा बरोबर फिरणं कठीण असतं ना त्यामानाने ती एक सोय चांगली आहे आणि आपल्याला विशेष म्हणजे आपल्याला वयस्कर लोकांना त्याचे फॉन्ट साईज वगैरे वाढवता येते आणि मोठा अक्षरात वाचता येतं तो एक फायदा आहे तर हां हां हां ऐकता येतं हां हां बरोबर का हा हां बरोबर बरोबर

अ ते हां हां हां बरोबर हो हो बरोबर ते आहेत हां हां

हा हां हां बरोबर बरोबर हां हां बरं बरोबर बरोबर

हा बरोबर बरोबर बरोबर म्हणजे हां तुम्ही जे सांगितलं ना ते पुस्तकाचा वास वगैरे ते खरोखर अनुभव आहे मलाही तसाच अनुभव आहे लहानपणी आपण तीच पुस्तकं हाताळलेली आहेत त्यामुळे हातात पुस्तक घेतलं की ते वास घेऊन बघायचं कसं आणि हां आणि मग ते हां प्रिंटेड अक्षरं वगैरे खूप आवडतात आपल्याला पण आता नवीन पिढी जी आहे त्यांचं हे सगळं कसं आता एक समजा तुमच्याकडे किंडल असेल तर एकच पुस्तक नाही तर संपूर्ण लायब्ररी तुमच्याबरोबर असते म्हणजे सगळी हां हां तर हे ह्याच्यात चर्चा करण्यासारखी आहे हां हां हां हां बरोबर बाय थँक्यू हां ठीक आहे ठीक आहे चला